पूर्वीच्या महाराष्ट्रात आणि आत्ताच्या महाराष्ट्रात खूपसा फरक आहे विशेषत मुंबईच मुंबई या ठिकाणी गुजराती भाषी लोक आले बंगाली आले यू पी बिहारमधून हिंदी भाषिक लोक आले आणि साधारण आपण पाहतो की आपण जेव्हा एखाद्या प्रदेशात जातो तेव्हा आपण तिथली भाषा शिकतो बोलतो कारण आपल्याला त्या भाषेविषयी आवड असण्यापेक्षा आपल्याला धंद्याला त्याचा जास्त उपयोग होईल म्हणून आपण प्रयत्न करतो की ती भाषा शिकावी पण मात्र महाराष्ट्र किंवा मुंबईत नेमकं उलटं झालं आहे बाहेरून आलेले लोक पूर्वी जसे गुजराती लोक मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण आपण मराठी भाषिकच लोक त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्याबरोबर हिंदी बोलण्याचा आपण प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न आता आपल्या मुळाशी आलेला आहे हळूहळू आपण पाहतो आहे की मुंबई किंवा महाराष्ट्रातून मराठी भाषा ही लुप्त होत चाललेली आहे विशेषतः मुंबईतून मुंबई पूर्वी म्हटलं की लोकं सर्व मराठी बोलतात असं एक वातावरण असायचं पण आता मात्र उलटं आहे इथे हिंदीशिवाय पर्याय उरलेला नाही आहे मराठी भाषा बोलायचा काही लोक नकार देतात असे कितीतरी व्हिडिओज आपण मार्केटमध्ये आलेले आहेत आपण पाहिलेले की जिथे उर्मटपणाने लोकं म्हणतात की आम्हाला मराठी येत नाही त्यामुळे या सर्व गोष्टीला मूळ मराठी माणसाचीच चूक आहे असं मला वाटतं